हो घराच्या किंवा दाराच्या तर आमच्या घरी एक म्हणजे घराच्या दाराच्या पुढे अजून अंगण असून नंतर एक मोठं गेट आहे तर त्या गेटच्या बाहेर माझी आई सडा घालते रोज पाण्याचा तर त्यात शेणाचाही वापर खूप प्रकारे केला जातो प्रमाणात केला जातो आणि खूप वेळेसही केला जातो कारण त्याच्यामागं तिची असा एक समज आहे की पाऊस येतो असा एक समज आहे आणि जर सायंटिफिकली म्हणाल म्हणजे ते भावनात्मक आहे पाऊस येणे पण सायंटिफिकली असं आहे की जे रोगराई आहे किंवा जे जंतूचा प्रसार आहे त्याला आळा बसतो ते थांबण्यास मदत होते कारण गाईच्या शेणामध्ये एकतर पावित्र्य तर आहेच पण दुसरी गोष्ट म्हणजे खूप साऱ्या रोगांवर इलाज किंवा मात करू शकतं गाईचे शेण असे काही तत्वं आहेत त्याच्यामध्ये आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे त्याच्यामुळे शेणाचा सडा टाकणे हे स्वच्छतेच्या अंगाने किंवा स्वच्छतेसाठी इतकं महत्त्वाचं आहे आणि कीटक ह्याने मरतात म्हणजे मरतात शंभर टक्के याचा अनुभव आलेलाच आहे आम्हाला तर तो टाकलाच पाहिजे सडा